नमस्कार नमस्कार मी शिवम बोलतो आहे शिवम शिवम जाधव हां खानापुरातून बोलतो आहे मी शेती करतो माझी बाग आहे एक तीडी एक तीन एकर बाग आहे माझी द्राक्षेची तुम्ही वेजिटेबल डिलर आहे वाटतं काल फोन नंबर तुमचा भेट हां हां मग आमचा माल घेता का नाही दर तुमचा कसा चालला आहे तीनशेने लईच कमी आहेना एक साडे तीनशेला नाही दरच पडला पण यावर ते बीन आहे पण आता पावसानं आता आमचं बी लई नुकसान झालं बाबा इते औषधाला सगळे पैसे गेले आता आता बाजार आहे का

का साडे तीनशे रुपये

गाव खानापूर खानापूर मग हां प्रॉपर नाही क खानापूरमध्ये पोर्सेवाडी म्हणून गाव हां तुम्ही कुठून बोलताय

मग तुमचं सांगलीत हां कुठे कुठे राहता तुम्ही बोलला मग तुमचं ते प्रॉपर ते शॉप हे कुठं आहे तुमचं म्हटलं गोडाऊन नी काय हां हां मग तुम्ही इथं इथून तुम्ही सांगलीतून मुंबईला पाठवता माल एक्सपोर्ट करताय हां असं आहे होय मग त्यासाठी मग आता तुम्ही येऊ शकता पोर्सेवाडी खानापुरला मला साडे ती साडे तीनशे दर फिक्स करा तेवढा आम्हाला पण परवड तुम्हाला पण परवडलं पाहिजेल हां मग चालत आहे ना तेच म्हटलं साडे तीनशे करा फिक्स आता करू आपण मग तुम मग कधी उद्याच या मग तुम्ही माल आम्ही आज आज दिवसभरात माल जेवढा होतो तेवढा काढतो उद्या जेवढा निघेल तेवढा तुम्हाला घालवतो उद्या टॅम्पू घेऊन या मग

चालते पुढं तुम्ही विचारा तुम्ही की माल पुढं पण द्यायला पाहिजेल ना पुढं तुम्ही विचारा तुम्ही हां त्यासाठी म्हटलं साडे तीनशे फिक्स करा उद्या या मग मी फोन करतो तुम्हासनी किती तरी किती वाजता सकाळी एक नऊपर्यंत या की तुम्ही खानापुरात आल्यावर फोन करा खानापुरात आल्यावर फोन करा मला ह्या नंबरवर होय चालत आहे म्हणजे तुम्ही सांगलीहून सात किलोमीटर आहे खानापूर चालत आहे तासगावपासून खानापूर तासगावपासून स्टेट खानापूरच आहे पहिलं तिथं या आणि फोन करा मला तिथं आल्यावर खानापुरात आणि लवकर या असं नऊला या चालत आहे हां चालत आहे चालते ठीक आहे